सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर आजकाल आजकाल शेती शेतीमाल हा शेतकऱ्यांना तो वावरातूनच घरी आणायला खूप अडचण झाली कारण की रोज रोजगार रोज मजूर भेटणं मुश्किल झालं भेटला तरी त्यांना एवढी प्रचंड रोज मजूरी ची किंमत वाढलेली आहे आणि प्रत्येकाकडं आता आमच्याकडं कापूस हा माल भावमाल खूप कापूस हा खूप पत्ते सत्तर पर्शेंट लोकं हा कापूस लावतात यवतमाळ वणी तालुक्यात यवतमाळ मन जसं आमच्या यवतमाळ जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा पण म्हणतात तर तिथे मग बायाला सांगा की असं करा या सात रुपये किलो घ्या आठ रुपये किलो घ्या तरी पण बाया येत नाही हा कापूस खाली साडाच्या खाली सांडतपर्यंत कोणी बाया येत नाही हलका होऊन जातं मग कशातरी बाया भेटतं मग बायाचं पण आठ नऊ रुपये घ्या दहा रुपये किलो द्या असं त्यांचं चालू असतं कारण की प्रत्येक शेतकऱ्याचा कापूस फुटलेला असतं प्रत्येक शेतकऱ्याला बायाची गरज असते कारण की तो कापूस पाण्याचा भीती सर्व गोष्टीची भीती डुकराची भीती म्हणून तो घरी न्या नेण्यासाठी पहिले धावपळ असतो ते कापसाची मग कसं करून ते कापूस घरी न्या लागतं मग नंतर घरी नेल्यावर मग डायरेक् मग मार्केटमध्ये किती किलो भाव काय आहे भाव काही नाही मग असं गाडी घ्यायची मोठी ट्रक टॅक्टर त्याच्यामध्ये भरायचा दहा दहा क्विंटल तसे किंवा बंडी बैलने मार्केटला घेऊन जात असतं शेतकरी आणि साधारण अडचण कुठल्या प्रकारे येत नाही आता सर्व रोड वगैरे आधीच खूप त्रास होत होता पण आता कुठला त्रास होत नाही नंतर दलालीचा दलाल लोकं येतात तो त्रास होता मग येतं व्यवस्थित भाव भेटत नाही कोणी म्हणतं पाणी असतं कोणी म्हणतं त्या कापसं चेक करतं तिचं कॉलिटी चेक करता तुमचा लो कॉलिटी भाव आहे म्हणजे सात हजार भाव असं सात हजार भाव राहिल्यावर मग पाचशे रुपये ते मायनस करतात मग सहा हजार पाचशेच रुपये लागतात असं खूप अडचणीला सामना करा लागतं मध्ये दलाल ते गेंडर लोकं त्यांना वाटलं की पाणी नाही इथं मॉश्चर आहे मॉश्चर राहिलं तरी साधारण आता गरमीचे दिवसं थंडीचे दिवसं राहते थोडं दड पडतात त्याच्यावर तरी त्यांना एका क्विंटल मागे पाचशे पाचशे रुपये काटतात हे मला कुठंतरी पटत नाही या खूप शेतकऱ्याला अडचण आहे आणि एवढा खर्च एवढा खर्च लावून पण एकरी एकरी सात क्विंटल निघत असेल तर मग त्याला भाव हा शेतकऱ्याला पाच सं सहा हजार सात हजार कुठं काय परवडणारा कारण एका एक्रीमागं खरंच तुम्ही पकडला तरी चाळीस पन्नास हजार रुपये पर एकर येतात बायाची खुरपण बियाणे खत किती महाग झाले याचीच काळजी घेतली पाहिजे आणि खूप त्रास होते आमच्याकडल्या शेतकऱ्याला तर खूपच त्रास होत आहे कारण की शे शेती शेती तर करत आहे पण त्याला त्याला नफा मिळत नाही आहे तो तोट्यातच असतो एकतर कर्ज उचलून सर्व हातात काही उरत नाही कर्ज भरा सर्वांचे देणं धुनं करून खूप त्रासून गेला आहे शेतकरी बघा